हॅलो हां पवार सर बोला हां बोला की

घातक हाय हां हां हो बरोबर

कारणं मी एकच आता नदीविषयी मी जास्त बोलू शकतो की खरंतर मानवी हस्तक्षेपामुळं आता खरंतर नदी प्रदूषित झाली आहे आणि पू परिस्थिती निर्माण व्हायला बी तितकंच मानव जबाबदार आहे आता का तर नदीवर खरंतर अतिक्रमण म्हणजे राज्य अगदी आपला म्हणजे कसं ब जी त्यात ज्याचा त्या त्या गोष्टीचा ज्यासाठी उपयोग करायचा आहे आपल्याला नदीचा त्याचा वापरच होत नाही महत्त्वाचं म्हणजे आता गावोगावी आता नदीकिनारी गावं खेडेगाव वसलेली आहेत वगैरे ती शहरं वसलेली आहेत वगैरे ती मग त्यांचा सांडपाण्याचा प्रश्न असेल किंवा कचरा कचरा निर्मूलनाचा प्रश्न असेल ह्याच्याकडं बऱ्यापैकी डोळेझाक झालेली आहे एक छोटंसं उदाहरण देतो आता समजा एखाद्या गावात उदाहरण देतो की बाबा एक तीनशे घरं आहेत तीनशे उंबरं आहे आज प्लॅश्टिक प्लॅश्टिकसारखी गोष्ट एका घरातून साधारण पाच बाहेर पडत असेल बघा म्हणजे एखादी कुठली वस्तू खरेदी करा किंवा किराणा दुकानावर तिथं आपल्या पिशवी मिळालेली असते पण कमीत कमी सांगतो आहे मी पाच पिशवी आज तीनशे उंबरठा तीनशे उंबरठा म्हणजे पाच ते पंधरा पंधराशे कागद रोज बाहेर पडतो आहे म्हणजे हा प्लॅश्टिकचा हाय तुम्ही नदीला पूर परिस्थिती झाल्यानंतर बघा बऱ्यापैकी प्लॅश्टिकच वाहत असत आहे हां आणि मग त्या त्या गावांनी त्या त्या प्लॅश्टिक आरोग्याविषयी जास्त गांभीर्यानं दखल घेतली नाही बऱ्याच टप्प्यावर दिसून येत आहे पाणी असू द्या शौचालयाचं पाणी असू द्या किंवा प्लॅश्टिकचा विषय असू द्यात मग त्याच्यासाठी काही धोरणं किंवा काही नियोजन बऱ्यापैकी बघा नदीकिनारी जे ह्या ठिकाणी गावं आहेत शहरं आहेत ते प्लॅश्टिक बऱ्यापैकी त्या नदीलाच पोहचलेलं आहे मग गटर तुंबणे ब पूर परिस्थिती आले की मग आणि ह्या प्लॅश्टिकचा फटका गुरांना बसतो आहे जास्त काय होत आहे की एखाद्या घरात समजा भाजीपला समजा अजून मग भाजी बनवायची आहे मग ते भाजीची वगैरे प्लॅश्टिकमध्ये टाकले जातात मग ते तशी ती पिशवी सरळ कचऱ्यात कचऱ्यात बाजूबाजूच्या बाबा गुरं जनावरं चराय सोडली जातात ते त्या भाजी काढण्याच्या ह्याने खाण्याच्या ह्याने ते त्यांच्या पोटात प्लॅस्टिक पण जात आहे अशी उदाहरणंसुद्धा हायत अशी दगावलेली आहेत गुरं दगावलेली आहेत मग ऑपरेशन केल्यानंतर त्यांच्या पोटातून तारा प्लॅश्टिक मिळालेलं आहे हां चालेल सर हां हो चालेल आभारी आहे